मी मागच्या आठवड्यात केनस्टारचं वॉटरकूलर घेतलं पस्तीस लिटरचं आहे पाण्याची कॅपॅसिटी पण चांगली आहे पण ते स पाणी टाकलं की लवकर संपतं म्हणजे सारखं सारखं त्याच्यामध्ये पाणी ओतावं लागतं त्यानंतर एकाच माणसाला त्याची हवा बऱ्यापैकी येते म्हणजे आधी वाटलेलं की ते पूर्ण रूम थंड करेल वगैरे पण रूम थंड होत नाही त्याच्यानंतर त्याची जी वायर दिली आहे ती भरपूर छोटी आहे त्यामुळे त्याच्या ते वापरण्यासाठी मला एक्सटेन्शन बोर्डचा वापर करावा लागतो पोर्टेबल आहे पण ते इकडून तिकडे फिरवायला जर आपण पूर्ण पाणी भरलं त्यात तर थोडंसं जड जातं व्हील्स प्रॉपर्ली काम करत नाही आहेत फंक्शन्स पण एवढे चांगले नाहीत कलर सुरवातीला आवडलेला पण माझ्या घरच्यांना तो आवडला नाही कारण दुसरे कलर्स पण उपलब्ध नव्हते तर अशाप्रकारे हा जो कूलर घेतला आहे मी तो मला बिलकुल आवडलेला नाही आहे